हॅलो नमस्कार काका मी दिव्या इखारे बोलत आहे मला आपल्या गावामध्ये कैक काही समस्या आहेत त्याच्याबद्दल मला तुमच्याशी बोलायचं आहे म्हणजे मला असं वाटतं की त्या तुमच्यापर्यंत पोचाव्यात गावाचे रस्ते नीट नाही आहेत ये यायला जायला खूप त्रास होतो आहे म्हणजे खूप सारे ख खड्डे वगैरे आहेत रस्त्यांमध्ये तर त्रास होतो आहे आणि वृद्ध म्हणजे वयस्कर माणसांना त्यांचे म्हणजे कंबर पाय वगैरे खूप दुखत आहेत आणि ते नीट झाले पाहिजे असं मला तरी वाटते आणि आपल्याकडे पाण्याच्या म्हणजे पाण्याची जी वेळ आहे ती काय अगदी वेगळीच वेळ आहे म्हणजे तसं टाईम फिक्स नाही आहे ना पाण्याचा हां तर काही कसे कैक महिला कशा कामाला जातात ना मग त्यांना ते ॲडजस्ट करता नाही येते कारण पाण्याची टायमिंग फिक्स केला ना तर ते एक बरं होईल आणि आपल्या रस रस्त्यावरचे जे लाईटचे पोल आहेत ना ते काय व्यवस्थित काम करत नाही आहेत कारण की जे रात्रीचे आता समजा मी रात्री ड्राईव करून येते तर रस्त्यांवरती लाईटच नसते तर ते थोडी भिती वाटते का बाबा ॲक्सिडंट वगैरे होईल किवा कुत्रा वगैरे मध्ये येईल त्याच्यामुळे तर ते लाईटचं पोल आणि बसची पण सुविधा नाही आहे कारण बस जास्त आपल्या गावामध्ये थांबतच नाही आहेत तर त्या बस आणि मला म्हणजे आपल्यासारख्या कैक जणी ज्या कॉलेज वगैरे शाळा वगैरे मध्ये जातात त्यांना खूप म्हणजे असं अंतरावरती चालत जावं लागते मग त्यासाठी आपल्या गावात बस थांबतच नाही आहेत आणि त्याच्यानंतर आणि तुमचं म्हणजे त्याच्यावरती काय मत आहे आणि आपल्याला याला पुढे कसं म्हणजे या समस्या वरती आपण कसं काय हे अंमलबजावणी करू शकतो याच्यासाठी मी तुम्हाला कॉल केला आहे तर त्याच्यात तुमचं काय म्हणणं आहे की हे सर्व जे मी बोलते ते काय म्हणजे व्यवस्थित म्हणजे नीट आहे की नाही या सर्व सुविधा

हां

हो पण असे सर्वजणंच बोलतात पण ते नुसते बोलतात पण आपल्या कधीपर्यंत होईल काय होईल याचं कोणी नीट म्हणजे व्यवस्थित सांगतच नाही आहे ते सर्व तेच सांगतात आम्ही हे केलं आहे ते केलं आहे म्हणून मी तुम्हाला फोन केला कारण तुम्ही मला वाटता मला वाटते की तुम्ही हे कामं फटाफट करू शकता चालेल मग हां

चालेल चालेल बरं मी एक काम करते मी उद्या येते तिकडे मग आपण भेटून बोलूया आणि तिथे जे कोण ग्रामस्थ आणि सरपंच असतील त्यांना आपण हे सर्व व्यवस्थित सांगूया चालेल चालेल चालेल हां धन्यवाद